माझे गाव धाराशिव हे असून ते महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या जवळ आहे हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे हे मला खूप आवडते धाराशिव आवडण्याचे कारण म्हणजे येथे खूप शुद्ध हवा मिळते ह्याला गरीबाचे महाबळेश्वर असे देखील म्हणतात हे शहर बालाघाट डोंगरामध्ये वसलेले आहे इथून जवळच आदिमाया आदिशक्ती तुळजा भवानी देवीचे मंदिर आहे तसेच इथे येडशी जवळ रामलिंग असे या नावाचे भगवान महादेवाचे खूप सुंदर व निसर्गरम्य मंदिर आहे तेथे पावसाळ्यामध्ये सुंदर असा धबधबा वाहतो धाराशीवपासून जवळच नळदुर्ग हे एक शहर आहे इथे पुरातन किल्ला असून तिथे नर मादी धबधबा आहे पावसाळ्यामध्ये खूप पर्यटक तिथे हे दोन धबधबे बघण्या्साठी येतात तसेच परांडा या गावामध्ये देेखील प्रसिद्ध असा भुईकोट किल्ला आहे धाराशिव हे शांत शहर असून येथील राहणीमान हे खूप सुसह्य आहे येथील जीवनमान हे खूप शांत असून इथे धाक धाकधुकीचे जीवन जगावे लागत नाही इथे आरामात तुम्ही स निवांतपणे आनंदाने जगू शकता